हॅलो मम्मी तुमचा डिजिलॉकर अपडेट करायला मी तुम्हाला मदत करणार आहे डिजिलॉकर म्हणजे काय असतं की त्यामध्ये डॉक्युमेंट स्कॅन करून सिक्युअर राहतात म्हणजे तुमचा कोणता तरी डॉक्युमेंट हरवला असेल किंवा तुम्हाला डॉक्युमेंट ठेवायचं असेल तुमचं कुठे तर तुम्ही डिजिलॉकरमध्ये ठेवू शकता आणि ते तुम्हाला पुढील कामासाठी उपयोगी पडतील आणि हे असं प्रत्येकाकडे आहे आणि डिजिलॉकर मी तुम्हाला उघडून देऊ शकते पण हे तुम्ही तुमचा फोन मला देऊ शकता का तुम्हाला विश्वास आहे का की ते तुला विश्वास आहे का तर तू तो फोन माझ्याकडे दे मग मी तो अपडेट करून तुला देईन ठीक आहे आणि मग तुम्ही डिजिलॉकर कसा चालवायचा हे मी मग तुम्हाला शिकवेन तुम्ही शिकवलंत की तुम्ही त्यात तुमचे डॉकुमेंट्स घालून ठेवा म्हणजे तुमच्या उपयोगात येतील म्हणजे तुम्हाला काय काढायचं असेल म्हणजे समजा तुम्हाला पॅन कार्ड काढायचं असेल आणि तुमच्याकडे बाकीचे सगळे जे डॉक्युमेंट्स आहे ते आत्ता म्हणजे त्यातलं एक डॉक्युमेंट तुमच्याकडे उपलब्ध नाही पण तो डॉक्युमेंट तुमच्या डिजिलॉकरमध्ये आहे तर त्याची झेरॉक्स काढून ती तुम्ही त्यांना तेव्हा देऊ शकता म्हणजे कसं की तुम्ही तुमचा वेळ पण फुकट जाणार नाही आणि तुम्ही तुमचं हे पण वाचेल येण्याजाण्याची फेरी पण वाचेल परत